इकडे आमची इकडे बोरधरण आहे फिरण्यालायक तिथे एक डॅम्प आहे तिथे पाणी गोळा करून असतात त्याच्या साइडला जंगल आहे त्या जंगलात पण आपण फिरू शकतो त्या पाण्यात खूपसे मासे पण आहे तिथे फिश फ्राय पण खाऊ शकतो ते पुन्हा तो डॅम पाहू शकतो तिथे जंगली प्राणी पण पाहू शकतो त्या जंगलात आणि पुन्हा इकडे रिधोरा पण आहे तिथे पाणी पण असं स्विमिंग पूलसारखं तिथे आपण स्विमिंग पण करू शकतो आपण ते असं फिरायला गेलं का तिथं स्विंग पण करताय तिथे स्विंग पण करू देता आणि तशी इकडे एक केळझर सिद्धीविनायक मंदिर आहे तिथे खूप दुरून दुरून टुरिजम येत असतात फिरण्याकरिता ते खूप मोठं अष्टविनायक गणपती मंदिर आहे प्रसिद्ध तिथे गणेश चतुर्थिला यात्रा पण असतात तिथे पण तुम्ही येऊ शकता आणि पुन्हा इकडे एक चौकी पण आहे चौकी तिथे बृहस्पती मंदिर आहे तिथे पण खूप दुरून दुरून टुरिजम येत असतात तिथे पण तुम्ही जाऊ शकता तिथे पण खूप पाहण्यालायक जागा आहे

तिथे तुम्हाला असे वेगवेगळे प्राणी सुद्धा पाहायला मिळेल तुम्ही केव्हा येताय मग किती जण येताय ठीक आहे